चित्रकला जर तुम्हाला सुरू करायची आहे ना तर फक्त तुमची जिद्द हवी आणि तुम्हाला रंगांमध्ये खेळता यायला हवं बस तुम्हाला आवड आहे ना तर प्रॅक्टिसनं तुम्ही शिकू शक श श शिकू शकता त्या गोष्टी